जर आपण मार्टस् म्हणजे मार्ट मार्शल आर्ट्ससाठी आवश्यक असलेली किंवा प्रशिक्षणाचं पथ्याचं वरन करू शकतो तर आपल्याला म्हणजे त्याचं हे पहा लागते कोणतं मार्श आहे म्हणजे कोणतं युद्ध जर मार्शल म्हणजे सगळं कुंपिंग आजुक कराटे आजुक न बॉक्सिंग अशाप्रकारे सगळं म्हणजे हे मिळून मा मार्शल आर्ट्स होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं हे घ्यायचं तर त्याच्यात त्याच्यापैकी आपल्याला द कोणत्याचं वर्णन करायचं तर समजा तर आपण त्याच्यामध्ये घेऊ तर समजा बॉक्सिंग म्हणजे बॉक्सिंगचं हे का आहे त्याचे मुद्दे काय आहेत की कोणत्या त्यांच्या नियमावर कोणत्या नियमावर चालाय लागतं म्हणजे बॉक्सिंगच्या तर म्हणजे न ग जर समजा आपण हारलो तर किती मिनिटं किंवा किती सेकंद आपल्याला म्हणजे उठायला वेळ मिळेल अशा प्रकारे म्हणजे आपल्याला त्याचं वर्णन करून आपलं बघू शकतो